जवळच्या गावी जाणे म्हणजे गावात जाण्याचं जर म्हटले तर प्रवासाला तसा त्रास नाही कारण बाहेरचे रस्ते को जे कोकणाला जाणारे रस्ते आहेत ते ते चांगलेच आहेत पण शहरातले आतले जे रस्ते आहेत त्यांच्यामुळे फार त्रास होतोच कारण सगळीकडे सध्या मुंबईत मेट्रोचे काम चालू असल्या कारणाने रस्ते सगळे खोदून ठेवलेले आहेत आणि त्याशिवाय इतर सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याच्या हेतूने नवीन नवीन रस्ते बनवण्याच्या हेतूने आणि सगळीकडे कन्स्ट्रक्शन चालू असल्या कारणाने त्रास हा होतोच त्यामुळे स् जसे जशी सुविधा आहे आणि काही वर्षांनी मेट्रोच्या मेट्रोमुळे होणारी सुविधा ते विचार करण्याजोगे आहेच पण सध्या त्यामुळे होणारा त्रास हा असह्य झालेला आहे आणि वाहतुकीबद्दल म्हणायचं गे झालं तर रस्ते खराब तो हा वेगळाच प्रश्न पण त्याशिवाय इतक्या गाड्या झालेल्या आहेत मुंबईसारख्या शहरामध्ये की नेहमीचंच ट्राफिकचं ट्राफिकचा त्रास म्हणजे कुठे जाणे असेल शहराच्या बाहेर सोडा शहराच्या आतच फिरायचे कुठे जाण्या जा झायले असेल जाणं जायचं असेल तर खूपच त्रास होतो कारण ट्रॅफिक खूप असते आणि त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा त्रास सगळ्यांना होतोच आहे आपण दिल्लीसारख्या इतर शहरांकडे बघतो आणि आपण विचार करतो की तिथली लोक कसं मॅनेज करत असतील इतक्या प्रदूषणामध्ये पण तसं बघायला गेलं तर मुंबई या शहराच्या चे प्रदूषण सुद्धा कमी नाही आहे कमी नाही आहे आणि त्यामुळे त्याचा त्रास लोकांना होतोच आहे तसं बघायला गेलं तर प जितका फायदा या सगळ्याचा आहे तितकाच त्रास सुद्धा होतो